डिजिचल डिजिटलायजेशन जागतिकीकरण म्हणजे आजकाल आपण ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहे इंटरनेटद्वारे त्या खूप सोयीच्या आहे जसे की आपल्याला कुठं बाहेरगावी किंवा बाहेर ठिकाणी जात असताना कॅश सोबत न्यायची गरज नाही कुठेही आपण फोन पे गूगल पे हे यूपीआय पे असं करू शकतो ज्यामुळे आपल्याला चोराची किंवा पैसे चोरी जाण्याची भीती रहात नाही आणि डिजिटल डिजिटल इंडियामध्ये खूप साऱ्या सोयीसुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत जसे की रोबो रोबो हा एक रोबो हा दहा माणसाची काम करू शकतो रोबोमुळे खूप साऱ्या आपल्याला फायदे सुद्धा आहे जे जसे की दहा लोकं कामगाराचं एक रोबो काम करू शकतो व त्याला पेमेंट किंवा आणखी काही देण्याची गरज भासत नाही तो चोवीस तास आपल्यासोबत राहतो त्याला बोलवला जायची किंवा त्याला फोन करायची सुद्धा गरज पडत नाही अशाप्रकारे डिजिटल इंडियामध्ये खूप काही फायदे